नमस्कार मी सायली बोलते आहे मला थोडी माहिती हवी होती मला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे फिरण्यासाठी तर त्याबद्दल तुम्ही थोडं काही सांगू शकता का

अच्छा गडकिल्ल्यांबद्दल थोडी माहिती तुम्ही देऊ शकता का मला हॅलो गडकिल्ल्यांबद्दल थोडी माहिती देऊ शकता का नाही समुद्रकिनाऱ्यावरील जसं की मी गुगलवर बघितलं आहे जंजिरा कुलाबा याबद्दल थोडी माहिती मिळेल

हां हां अच्छा आणि तिकडे जाण्यासाठी म्हणजे कसं जाता येईल अलीबाग वगैरेपासून तो किती लांब आहे किंवा जाण्यासाठी काय साधन आहे तिकडे अॅक्चुली आम्ही मुंबईपर्यंत बाय प्लेनने येणार तर त्यानंतर कसं तिकडे पोहोचता येईल

आणि तसं महाराष्ट्रामध्ये स्पेशल खाद्यपदार्थ त्याबद्दल तुम्ही काय सांगाल

नॉन वेजमध्ये सी फूड वगैरे मिळू शकेल का

ठीक आहे तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला कळवेन की काय हवं आहे आम्हाला त्याप्रमाणे मी ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवेन धन्यवाद